मी हिंदू धर्म पाळते आणि आमच्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त गणपती बाप्पाला मानलं जातं पण मी स्वतः श्रीकृष्ण भगवान म्हणजेच आपले कृष्ण भगवान यांना खूप मानते त्यांची मी मनापासनं खूप भक्ती करते त्यांना मी मानते तसंच मी गणपती बाप्पाला पण मानते आमच्या इकडे गणपती उत्सव हा खूप थाटामाटात केला जातो शिवमहोत्सव गणपती उत्सव हे उत्सव खूप मोठ्या प्रदाम मोठ्या प्रमाणात केले जातात आणि हे प्रमाणात केले जातात आणि ह्या गोष्टी गणपती उत्सव आमच्याकडे गणपती उत्सवाला आमच्याकडे वरात गणपतीची जोरात वरात काढली जाते गणपती उत्सव हा अकरा दिवसांचा असतो गणपती अकरा दिवस घरी येतात त्यांची सेवा केली जाते सेवा केली जाते त्यांना त्यांना मोदक म्हणजे त्यांचा आवडता वै नैवेद्य हा मोदक असतो हे त्यांना अशा सगळ्या गोष्टींचा हे केला जातो त्यांचं काही त्यानंतर गणपती बाप्पा आल्यानंतर अकरा दिवस त्यांचा विधी करून म्हणजे त्यांचा सगळ्या गोष्टींचं पालन केले जाते आणि या जेव्हा गणपती उत्सव असतो तेव्हा सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित पारंपरिक रीतीने केल्या जातात आणि गणपती उत्सवमध्ये गणपती उत्सव हा केला जातो कारण जेव्हा एकदा महा माता पार्वती जेव्हा स्नान करत होत्या म्हणजे अंघोळ करत होत्या तेव्हा त्यांनी आपल्या शरीरातील मळापर मळ मळापासनं गणपती बाप्पांना बनवलं होतं आणि त्यांनी त्यांना बाहेर पहारणी करण्यासाठी ठेवलं होतं तेवढ्यात भगवान शं भगवान शंकर तिकडे आले आणि त्यांनी गणपती बाप्पांनी त्यांना अडवलं आणि त्या दोघांमध्ये क्रोध झाला आणि त्या क्रोधामुळे गणपती ब गणपती बाप्पाचं डोकं हे श्रीकृ कृष्ण शंकर शं महादेव शंकरांनी उडवलं आणि तेव्हा माता पार्वती तिथे आल्या आणि त्यांनी ते रडायला लागले वगैरे त्यांनी सांगितलं की माझ्या माझ्या म्हणजे गणपती बाप्पाला जा हे करा बरं करा मग त्यानंतर ते नंदीबैल आणि ह्यांना श बा रानामध्ये पाठवून जो कोण पहिला व्यक्ती दिसेल त्याचं डोकं घेऊन यायला सांगितले असे कोण त्यांना सगळ्यात अगोदर हत्तीचं हत्ती दिसला मग त्यांनी हत्तीला मारून त्याचं डोकं भगवान गणपतींना लावलं तेव्हापासनं माता पार्वती आणि मा गण शंकर महादेवांनी त्यांना आशीर्वाद दिला की यानंतर प्रत्येक कुठल्याही चांगल्या कार्यात किंवा कोणत्याही चांगल्या प्रसंगाला तुमचं नाव घेतलं जाईल आणि प्रत्येक घरात तुम्हाला पूजलं जाईल अशा अशा रीतीने गणपती बाप्पा हा प्रत्येक घरात पूजला जातो कुठल्याही चांगल्या कार्याच्या अगोदर श्रीगणेशा असं नाव घेतलं जातं थँक्यू